आजची तरुण पिढी आमची संस्कृतीचं पालन करताना तर दिसतेच कारण त्यांच्या परीने ते वेग् वेगवेगळे सण उत्सव यात सहभागी होत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारे आमच्या संस्कृतीमध्ये आत्तापर्यंतचे जे सण उत्सव किंवा कार्यक्रम होत असतात तर त्याप्रमाणे ते प्र म्हणजे त्यामध्ये सहभागी होत असतात आणि काही बाबतीत मात्र या सांस्कृतिक मूल्यांवरची पकड सैल होताना दिसते त्याचं कारण म्हणजे आजचं जागतिकीकरण तसंच इंटरनेट यांचा प्रभाव आणि त्यामुळे पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव आमच्या आजच्या पिढीवर पडताना दिसतो गेल्या काही काळात हा प्रभाव अतिशय जास्त प्रमाणात पडलेला दिसतो आणि त्यामुळे म्हणजे लेखन असेल वाचन असेल शिक्षण असेल हे सगळं पाश्चिमात्य प्रवृत्तींकडे ए नेणारं असल्यामुळे आमच्या ज् संस्कृतीतील भारतीय संस्कृतीतील काही गोष्टींना त्याठिकाणी म्हणजे या विद् नाही या तरुण पिढीकडून थोडंफार म्हणजे कमी प्रमाणात हे के फॉलो केलं जातं असं मला वाटतं